मला तर मी म्हणजे जशी शाळेमध्ये कॉलेजेसमध्ये वगैरे होते ना तेव्हा जे मी रांगोळी खूप काढायची म्हणजे संस्कारभारती रांगोळी आणि पेंटिंग आणि ते मी असं बघूनच शिकले पण प्रत्येक गणपती उत्सवामध्ये नवरात्रमध्ये मी सहभाग घ्यायची पार्टिसिपेट व्हायचे त्या स्पर्धेमध्ये आणि हळूहळू माझी ती रांगोळी एवढ्या चांगल्या याच्यावर आली की मला प्रत्येक याच्यामध्ये स्टार्टिंगला तर मला दुसरा तिसरा नंबर यायचा पण नंतर नंतर माझी रांगोळीवर एवढी सुंदर अन एवढी आकर्षक दिसायची की माझी प्रत्येक उत्सवामध्ये माझा पहिला नंबर येतो मी प्रत्येक गणपती उत्सवामध्ये नवरात्र उत्सवामध्ये भाग घेत असते आणि त्या प्रत्येक वेळेस मी रांगोळी टा काढत असते ना तर तेव्हा माझ्या रांगोळीचा फर्स्ट नंबर येतो कारण ती एवढी आकर्षक दिक दिसत असते अन मी जेव्हा काढते तर एवढं सुंदर कलर कॉम्बिनेशन असतं त्याचं डिजाईन असते आणि परत असं तो जो देखावा असतो तो असं वाटतो की काही असा जिवंत काहीतरी असं निसर्गरम्य सारखं ते दिसून राहिलेलं आहे एकदम नॅचरलसारखं आणि हीच माझी कला आहे की मला आणि माझी ते हॉ मला ते आवडतं करायला आणि मला ते खूप बरं वाटतं